हॅलो वनिता मॅडम बोलत आहे का मॅडम मी कविता धार्मिक बोलत आहे तुमच्या क्लासमध्ये शिकत होती मी आताच माझं ट्वेल्थ कंप्लीट केलं आहे मी हां तर मी ना आर्ट्स स्ट्रीम घेतली होती आता ट्वेल्थ झालं माझं तर मला ना आता समजत नाही आहे की मी समोर कोणत्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन्स करू की ग्रॅज्युएशन कोणत्या स्ट्रीममध्ये करू मला समजत नाही तर तुम्ही मला थोडं गाइड करू शकता का की आर्ट्सच्या नंतर मी कोणती स्ट्रीम घेऊ शकते अजून कशामध्ये ग्रॅज्युएशन करू शकते

अच्छा ओके अच्छा लॉ ओके ओके

पोस्ट ग्रॅज्युएशन आणि जर जसं मॅडम मला टीच टीचर म म्हणजे टीचर टीचिंगमध्ये इंटरेस्ट आहे तर मी अजून काय म्हणजे टीचिंगमध्ये जाण्यासाठी काय करू शकते अच्छा तर तर मॅडम हे ग्रॅज्युएशनच्या नंतर करावं लागेल की ग्रॅज्युएशनच्या पहिलेच ग्रॅज्युएशनच्या नंतर ओके मॅडम तर जसं मला ना आता आर्ट्स बी ए करत आहे मी बी ए इंग्लिशमध्ये मी ॲडमिशन करायचा विचार केलेला आहे तर मला ॲक्चुअली मला कसं आहे टीचिंगमध्ये पण इंटरेस्ट आहे आणि मला लॉ पण करायचं आहे लॉमध्ये पण इंटरेस्ट आहे तर मी दोघेही एक सोबत नाही करू शकत का हो हो ग्रॅज्युएशनच्या नंतर मला त्यात त्यामध्ये पण लॉमध्ये पण तीन वर्ष सांगितलेलं मी इंक्वायरी केली होती तर आणि मग त्या त्यासोबत मी बी एड पण करू शकते ना तर मॅडम मला कोणते चांगले कॉलेज सजेस्ट करू शकता का तुम्ही लॉसाठी लॉ कॉलेज

अच्छा आणि मी ऐकलं आहे मॅम इकडे आपल्या इकडं नॅशनल लॉ कॉलेज आहे खापरीला तर तिथे ॲडमिशन घेऊ शकते का मी ठीक आहे मॅडम मग त्यात म्हणजे मला तिथे ॲडमिशन घ्यायला साठी कोणतं एन्ट्रन्स वगैरे द्यावी लागेल का ठीक आहे मॅम ठीक आहे थँक्यू